हां रिकामीच आहे खा म्हणतो हां मस्त सगळंच येते रेसिपी सांगू का सामान काढून ठेव पहिले जेवढं पुरणपोळीला लागते ते सगळं

आणि कुकर अजून पाणी काढ पहिले ते डाळ आहे नं कुकरामध्ये धू धुवून घे आणि धुतल्यानंतर नं ते शिजू घाल पाणी टाक त्यामध्ये दोन ग्लास आणि डाळ टाक थोडी अर्धा ग्लास अर्धा एक ग्लास दोन नाही तीन राहू दे ए ते डाळ शिजली की सांग हां आणि आता पुरण यंत्र काढ पुरण यंत्रामधून जे डाळ आहे नं पिसून घे एवढ्या लवकर झाली काय आणि आता ते कुकरमध्ये टाक ते ते पुरण निघालेलं डाळीचं आणि दोन दीड ग्लास साखर टाक ती जोपर्यंत जे साखर मुरत नाही नं तोपर्यंत त्याला असं गोल गोल फिरव चमच्याने हां शि आता झालं झाली असेल नं डाळ शिजून ते डाळ पुरण आणि आता कणिक भिजव हां कणिक भिजवल्यावर थोडंसं ना थोडं गोल असं कर अन् त्याच्या मध्यात ना पुरणपोळीचं घुळना भर आणि आता त्याला असं मोदक सारखं फिरून फिरून गोल बनून ल लाटून घे लाटल्यावर आता तुपामध्ये त्या पोळीला शेकून घे